हॅलो हो बोला ना काय हो ते हो तुम्ही ट्रॅडिशनल वेस्टन तुम्हाला कोणती थीम आवडेल ट्रॅडिशनल हो ठीक आहे पण थीम ट्रॅडिशनल म्हणून दिवोटी वगैरे पण

हो होईल पॉसिबल व्हेनू वगैरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता हो तुम्हाला कशी ड्रेपरी पाहिजे हो हो माझ्या माहितीत आहे ड्रेपरी मी तुम्हाला कॉल क नंबर देते तुम्ही हो मी मी तुम्हाला क नंबर देते तुम्ही कॉल करून बघा तुम्हाला तिथंच रिजनेबल मग हो ठीक आहे हो ठीक आहे चालतं आहे तुम्हाला कसली थीम वगैरे तुम्ही करा सगळं सिलेक्ट मी तुम्हाला हो ठीक हो मी माझे चेक करते आणि तुम्हाला इन्फॉर्म करते मग हो ठीक आहे चालतं आहे मी तुम्हाला नंबर वगैरे सेंड करते होऊन जाईल काही नाही हो ठीक हो हो ठीक आहे चालतं आहे